हो इथे कोकणामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला पर्यटकांसाठी घरगुती राहण्या खाण्याची व्यवस्था मिळेल जसं की त्याला पेईंग गेस्ट असं म्हणलं जातं तिथे तुम्हाला कोकणी मालवणी प्रकारचं जे घरगुती चुलीवर बनवलेलं जेवण दिलं जातं किंवा राहण्यासाठी मातीची स्व अशी कौलारू घरं जी शहरातून येणारे पर्यटक आहेत ज्यांना गावाकडची जीवनशैली जाणून घ्यायची असते त्यांना एकदम गावाकडलं सारखं वातावरण इथे दिलं जातं हॉटेल आणि धर्मशाळा धर्मशाळाबद्दल तर मला माहिती नाही जवळपास पण मंदिरांच्या आजूबाजूला भेटतील आणि हॉटेल प्रत्येक ठिकाणी आहेत प्रत्येक पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मोठमोठी हॉटेल व्यवसाय आता येतो आहे स्थानिक लोकं असू किंवा बाहेरची उद्योजक लोकं इथे हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी फार म्हणजे स्पर्धा सुरु आहे त्यांची त्यानंतर जेव्हा जेव्हा पर्यटक कुणामध्ये विविध ठिकाणी फिरायला येतात तेव्हा ते तेथील जवळपासच्याच हॉटेलात किंवा अशा पेईंग गेस्टहाऊसमध्ये राहण्याला पसंती देतात कारण तिथे त्यांच्या कमीत कमी म्हणजे एकदम रास्त भावामध्ये त्यांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था भेटते जेणेकरून ते कोकणात किंवा इथल्या प्रदेशात प्राकृतिक हवामानात राहण्याचा आणि इथलं जे जेवण आहे ते खाण्याचा आस्वाद घेऊ शकतात